आमच्या इथे झाडे फुले भरपूर बहरलेली आहेत जेणेकरून त्या झाडांची निगा राखण्यासाठी आमचे वडीलधारे माणसे सगळी सल्ला देतात जेणेकरून की मुळांना काय घातलं तरी व्यवस्थित झाडांचं संगोपन होईल जेणेकरून झाडांची मूळ आणि व्यवस्थित त्यांना खत पाणी किंवा त्यांची न देखरेख ही क करण्यासाठी आमचे वडील वडीलधाऱ्या माणसांची सल्ला खूप मदतीचा असतो जेणेकरून त्यांची मदत जेवढी होईल तेवढी कमीच आहे त्यांनी सगळी व्यवस्थित सांगतात की ह्या झाडाला हीच अशी व्यवस्था कर जेणेकरून त्या झाडांचं संगोपन छान होईल त्यामुळे वडीलधाऱ्या वडीलधाऱ्या माणसांची स सल्ला फार महत्त्वाचा असतो जेणेकरून त्या व त्याच सल्ल्यामधून आपल्या झाडांची निगा राखली जाईल की आपल्या झाडाला निगा राखल्यामुळे ती व्यवस्थित फुलतील किंवा बहरतील जे झाड बहरत असतो त्यामुळं त्या झाडाची बहरण्याची क्षमता किती आहे ती आपल्यापेक्षा मोठ्या माणसांना माहीत असतं जेणेकरून त्यांचे सल्ले घेणे फार गरजेचे असतात जसे की आपल्याला माहीत असतं की ह्या झाडाला काय घालायचं असतं आपल्यापेक्षा मोठ्या माणसांना माहीत असतं की ह्या झाडाला कोणती मिश्रण घातल्याने कोणतं फळ कोणतं ज झाड कसं बहरेल जेणेकरून आपण झाडांमध्ये खत वापरतो त्या खतामध्ये सुद्धा कोणते मिश्रणाचे खतं छान असतात कोणते नाही ते आपल्यापेक्षा मोठ्या माणसांना माहीत असतं त्यांनी व्यवस्थित सांगतात त्याच्यामुळे त्या हि हिशोबानं जर आपण आणलं की झाडे स संगोपन छान होतो अजून त्याची व्यवस्थित निगा राखली जाते त्याची निगा राखणे म्हणजे काही सोपी गोष्ट नव्हे जेणेकरून आपल्याला व्यवस्थित त्याच त्याचं सगळं व्यवस्थित करता येईल त्यामुळे वडीलधारी माणसं सांगतात ती सल्ले मदत आम्ही फार घेतो त्यामुळं ते सल्ल्याचे फार महत्त्व आहे त्यामुळं मदत जेवढी होईल तेवढी कमीच आहे त्यांची जेवढी इतकी मदत होईल तेवढी आपण काहीच करू शकणार नाहीत त्यामुळे वडीलधाऱ्या माणसांची मदत खूप होते आमच्या झाडांसाठी